हॅलो हां काय चालले हा काय म्हणाले गिऱ्हाईक काय बरं बरं तेच आता श्रावण महिना सुरू झाला नवीन मा माल भरला की नाही हां हां हां ते नारळाचं शॉर्टेज आहे ओ खूप नारळ आणले आहेत का तुम्ही बरं बरं एक दोन पोते पाठवून द्या बरं आम्हाला आम्हाला नारळाची जरा शॉर्टेज झालं आहे आमच्याकडे आमच्या दुकानावर पाठवा तुम्हाला माहीत आहे ना आमचं दुकान बर बरं अजून काय तांदूळ काय आणला का गाडी आणली का तांदळाची गाडी आली तुमची बरं बर

बरं बरं काय भाव चालू आहे काय भाव विकायला तांदूळ हा काय बरं बर ब चांगला आहे हं बरं नाही नाही तांदूळ नाही जस्ट तुम्हाला विचारायचं होतं काय भाव विकायला काय नाही हो माल आणला आहे आता आम्ही तूर तूर तूळजार तूरडाळ मागवली सध्या तूळ आणि चणा डाळ मागवली चांगली सध्या चांगले चांगला स्टॉक आला आहे आपल्याकडे

चणा डाळ आता चालू आहे बघा बेचाळीसशे रुपये क्विंटलने चालू आहे

हो हो चालू आहे बरं बर बरं बरं मुगाची डाळ सध्या महाग आहे ओ खूप ह मुगाची डाळ सध्या दहा हजार रुपये कुंटल चालू आहे हां सध्या महाग आहे मुगाची डाळ बर बर बर तुम्हाला पाठवायची असंल तर पाठवतो ठीक आहे ओ